तर मी म्हणजे वयाच्या म्हणजे ततर मी जेव्हा पाच वर्षाची होती तेव्हापासून डान्स करत आहे म्हणजे मी काही डान्स करत होती आणि म्हंजे गावामध्ये काही कार्यक्रम असेल तर मी डान्स त्यामधे भाग घेत होती म्हंजे पार्टिसिपंट करत होती त्यामध्ये माझा पहिला नंबर येत होता तर म्हणजे मला तेव्हा म्हणजे कसं गावकडे डान्स केला तर तो ते पैसे द्यायचे म्हणजे बक्षीस म्हनून तर मला खूप सारे पैसे व्हायचे आणि माझी आई अशी म्हणत होती तू खूप सारा खूप चांगला डान्स करत आहे तर तू असं कॉम्प येच्यामधे जाऊन बघ म्हणजे का जे टी वी टीव्हींद्वारे म हे होतात ना काय तो

प्रोग्राम त्याच्यामध्ये काम करायचं बघ आहे किंवा त्याच्यामध्ये भाग घे तर मी त्याच्यामध्येभाग घेतला आणि माझी त्याच्यामध्येही पहिला नंबर येऊ लागला आणि मला कॉ खूप सारे अवॉडही भेटलेले आहेत आणि त्यांद्वारे मला माझ्या बक्षीसही भेटले आहेत तर म्हणून मला डान्स करायला आवडते